राज्यातील किड क्रीडाक्षेत्र आपल्या नागरिकांमध्ये आरोग्य आणि निरोगी स्वस्थ राखण्यासाठी वेळोवेळी मदत करते त्याच्यामध्ये मेडिसिन कॅम्प ओपन करणे मेडिसिन कॅम्प ओपन करताना नागरिकांना असलेल्या नागरिकांना आवश्यक असलेल्या मेडिसिनबद्दल त्यांना माहिती देऊन आणि ती मेडिसिन तर त्यांना कोणत्या प्रकारे मद मदत करेल त्यांच्या स्वास्थ्यासाठी ती कशी उपयोगी ठरेल आणि त्याची मात्रा कोणत्या प्रमाणात घ्यायची किती मात्रा घेतल्यानंतर आपल्या शरीराला ती आवश्यक लाभेल किंवा आपली शरीर ते पचवण्यास शम पचवण्याची क्षमता असेल अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करून त्यांना त्या मेडिसिनबद्दल व्यवस्थित माहिती सांगून त्यांचे स्वस्थ स्वास्थ्य त्यांचे शरीर योग्य राखण्यासाठी त्यांना ते मदत करतात तसंच वेगळ्या वेगवेगळ्या फिटनेसचे कॅम्प घेणे जसं की एखाद्या ठिकाणी जिल्हा स्तरावर किंवा गाव पातळीवर वेग फिटनेसचे कॅम्प घेणे हप्त्यातून सात दिवस एक वेगळ्या प्रकारे योगा व योगासन करून दाखवणे वेगवेगळ्या प्रकारचे खेळामध्ये होणाऱ्या एक्सरसाइजबद्दल माहिती देणे अशा प्रकारे ते आपल्या राज्यातील क्रीडा क्षेत्रात नागरिकांमध्ये आरोग्य आणण्यासाठी बढावा देत असतात ब त्याचमध्ये आणखी एक असं डव्हलपमेंट करू शकतं की आरोग्य जीवनशैलीशी निगडीत उपक्रम घेऊन ते त्या लोकांना प्रोत्साहन करतात जशी आपली शैली आहे त्यामध्ये कौशल्य वाढवण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात उपक्रम घेऊन त्याम त्यांना ते मदत करतात राज्यातील क्रीडा क्षेत्राला वाव मिळवण्यासाठी ते अशा अनेक प्रकारचे आयोजन करून आपल्या नागरिकांमध्ये योग्य आरोग्य योग्य आरोग्य स्थापन करण्यासाठी आणि त्यांची शरीराची रचना योग्य प्रकारे ठेवण्यासाठी ते अशाप्रक् अनेक प्रकारचे उपक्रम राबवून त्यांना मदत करतात